मला बाईकिंगची खूप आवड असल्यामुळे मी बऱ्याच वर्षापासून बाईकिंगवरती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भ्रमण केलेलं आहे मी सुरवातीला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बाईकिंगची सुरवात केलेली तिथून मी काही प्रमाणात कर्नाटकमध्ये हंपी या ठिकाणी गेलो होतो त्यानंतर काही वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गोवा गोव्याच्या आणि कर्नाटकच्या काही समुद्रीकिनारीच्या भागावरती त्या ठिकाणी मी गेलेलो होतो तिकडचे मी गोकर्ण जसं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी भेट दिली होती गोव्यामध्ये मी त्या ठिकाणी फोंडा हा किल्ला आहे त्या ठिकाणी मी भेट दिली होती त्याच्यानंतर या रूटवरती असलेलं एक महावीरज अभयारण्य आहे त्यामधूनही आम्ही बाईकवरती प्रवास केलेला होता आणि तो प्रवास मुख्य मुख्यत आम्ही पावसाळ्याच्या या सीजनमध्ये केला होता त्यामुळे तिथले वातावरण खूपच चांगले होते आणि त्याचा आम्ही पूर्णपणे आनंद लुटला होता त्यानंतर काही एक दोन वर्षानंतर आम्ही परत आंध्र प्रदेशच्या ठिकाणी बाईकवरतीसुद्धा राईड केलेली होती त्या ठिकाणी आम्ही वे बैलम केव्ज या ठिकाणी भेट दिली ज्या ठिकाणी खाली जमिनीचा खाली नॅचरली बनलेल्या गुफा आहे त्यठिकाणी भेट दिली होती त्यानंतर तिथून नंतर आम्ही कोविड पूर्ण झाल्यानंतर आम्ही लेह लडाख या एरियामध्ये सुद्धाआम्ही त्या ठिकाणी बाईक्स पार्क केली होती तिथं आम्ही एक आठ दिवस आमी त्या एरियामध्ये बाईकवरतीच रायडिंग केली होती तिकडचे हिमालयामध्ये जाण्याचा राईड करण्याचा पहिलाच अनुभव होता तो खूप चांगला आणि खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी अनुभव होता आला त्याच्यानंतर दोन वर्षापूर्वी आम्ही हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅली या ठिकाणी सुद्धा बाईक राईडला गेलो होतो तिकडचा अनुभवसुद्धा खूप चांगला होता कारण हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही गेलो होतो पण कधी बर्फाळ प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जास्त बर्फ असलेल्या ठिकाणी बाईक चालवली नव्हती पण यावेळेस पहिल्यांदा अशा ठिकाणी आम्ही बहूत बाईक चालवण्याचा अनुभव आला आणि इथून पुढंही अजून बरेच असे पर्यटनस्थळ आहे ज्या ठिकाणी आम्हाला बाईकनी जायचं आहे जेणेकरून त्यातले एक आहे कन्याकुमारी जे भारताचं शेवटचं टोक आहे त्या ठिकाणी बाईक चालवण्या्चा अनुभव घ्यायचा आहे आणि दुसरं म्हणजे नॉर्थ ईस्ट जे राज्य आहेत आसाम मेघालय त्या साईडला जे पण बाईक राईड करण्याच एक आमचं प्लॅन आहे